नमस्कार नमस्कार हां हां बरोबर बरोबर काय ओ सर अच्छा भेटून जाईल ना सर त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर तुम्हाला कोणतं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कूलिंग आहे अजून व् दीड टन पाच द दोन टन तुम्हाला कशा घरासाठी पाहिजे य की ऑफिससाठी पाहिजे तुमचं एरिया किती आहे रूमचा अच्छा मग दीड टन बास झाली आहे सर

सर्व कंपनी म्हणजे आमच्याकडे तुम्हाला जे ऑर्डर केलं ती पण कंपनी भेटते य क्रोमा आहे अजून एल जी आहे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकते आहे प्राई स पन्नास हजार पस्तीस चाळीस हजार याच्या व् रेंजमध्ये पडून जाईन आणि ई एम आय पण आहे सर आपलं म्हणजे आपण जॉब काय करता सर हं अच्छा शेती करतात का तर आपलं ई एम आय मग का नेट कॅश घेणार आपण अच्छा मग तर ऑफर आहेत सर तुम्हाला नेट कॅशमध्ये भरपूर आणि आमच्याकडे ए ए सीसोब त ते ओव्हन पण फ्री आहे पण त्याला थोडं एक्श्ट्रा ग् चार्जेस द्यावं लागतिन फ्रीजमध्ये पण कोणतं डबल डोअर पाहिजे की सिंगल डोअर अच्छा मग सिंगल डोरमध्ये आहेत चांगल्या व्हरायटीज आहेत तुम्हाला कुठे इथे सीटीमध्ये वापरायचं आहे की गावाकडे सिटीमध्ये आपण कुठं राहता सर गुरुजी चौकामध्ये राहतात का न ठीक आहे आ मग आमचं हो डिलिवरी पण आहे पण तुम्ही एकदा शॉपला विजीट करा आणि चांगलं बघून घ्या अच्छा तर सर भरपूर आपल्याकडे हे आहेत म्हणजे व्हरायटीज आहेत सर्व ऑफर्स पण भरपूर आहेत अच्छा बेचाळीस का त्रेचाळीस फोर्टि थ्री का चालतं आहे सर आपल्याकडं सगळे व्हरायटीज आहे आणि एज डी वगैरे आहे स्मार्ट टी वी आहे सर्व काही आहे आपल्याकडे चालतं आहे मग हो तुम्ही या भेट द्या काही हरकत नाही सर आपल्याला लावून देऊ ते हो